आपल्या घरच्या दादाचं जर लग्न असलं आणि जर म्हणजे आपण जेवायला गेलं म्हणजे सार्वजनिक जेवण करायला गेलो तर कित्ती छान वाटते तिथची भाजी पूर्ण खायचं वगैरे कित्ती छान वाटते की मतलब म्हणजे गुलाबजामुन हे ते वगैरे खूप सारे खायचं राहतं आणि खूप सारे लोकं राहतात मैत्रिणी वगैरे राहते हे आपल्याला खूप छान वाटते आणि नंतर म्हणजे घरी आपल्या परिवारासोबत जेवलं की एकदम चांगलं वाटतं असं वाटतं की आपण म्हणजे कुठं आलो जन्नतमध्ये एकदम छान वाटते की यार आपल्या घरचे एकदम परिवारसारखे एकदम छान जेवण करत आहे आणि नंतर मग महाप्रसाद महाप्रसाद तर म्हणजे आपल्याला म्हणजे एकदम चांगलंच वाटते की यार महाप्रसाद आहे आज आपल्या गावात आपण मस्त जेवण करायला जाऊ मैत्रिणी मैत्रिणी मित्र मित्र छान आपण जेवण करायला जाऊ तिची दाळभाजी दाळभाजी म्हटलं की म्हणजे सगळ्यांना अशी खुशीच होती की यार दाळभाजी आहे माझी फेवरेट दा दाळभाजी यार मला तर दाळभाजी खूपच आवडते मी तर खाईलच तुम्ही खा की नका खाऊ मला दाळभाजी आवडते कारण ते म्हणजे खूप वेगवेगळे राहते ना घरी केली की ते आपल्याला आवडत नाही आणि ते जर महाप्रसादनुसार असली तर आपल्याला खूप आवडते की यार महाप्रसाद आहे तो आपण खायलाच पाहिजे आणि एकदम छान राहते मला तर दाळभाजी खूपच आवडते आणि नंतर मग आता आपण काही कार्यक्रम असला चौदा एप्रिल वगैरे त्याच्यामध्ये पण आता म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम राहतो सगळं मिळून कार्यक्रम करतात नंतर आपण त्याच्यामध्ये जेवण करतो जेवण केलं तिथे पण दाळभाजीच राहते वांग्याची भाजी पोळी वरण भात खूप सारे आयटम राहतात आपल्याला ते खूप आवडते मला तर खूपच आवडते बाहेर जेवण करायला जाणे नंतर राहते गणपती दुर्गादेवी वगैरे वगैरे गणपती दुर्गादेवी त्याच्यामध्ये पण चण्याची भाजी वगैरे राहते